मला ड्रॉईंगची पहिल्यापासून खूप आवड आहे सो मला जर काही ड्रा ड्रॉईंग काढायची असली तर मी एक अशी थीम डोळ्यासमोर ठेऊनच ड्रॉईंग करते मला सहसा एखादं असं झाड डोंगर झोपडी म्हणजे विशेष म्हणजे शेतातील जे असतं काय म्हणतात त्याला बिहेविअर जे असतं हवामान असतं तसे मला चित्र रेखाटायला खूप आवडतात तशी थीम मला खूप आवडते